भारतातील ब वाहतूक व्यवस्था तशी भरपूर खराब आहे काही ठिकाणी आता चांगले फ्लायओव्हर्स वगैरे झाले आहेत हायवेज पण बऱ्यापैकी बनवले आहेत तरी पण बहुतांश भागात मॅक्झिमम जसं आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे घेतला मुंबईचा किंवा पुणे बंगलोर रोड घेतला तर एवढे खड्डे झालेले आहेत असे म्हणजे पूर्ण भारतामध्ये जवळ जवळ सर्वच ठिकाणचे जे स्टेट हायवेज आहेत तिथे खड्डे बऱ्यापैकी आहेत स्पीड ब्रेकर्स एवढे आहेत आणि काही काही ठिकाणी तर एकदम उंच असे स्पीड ब्रेकर लावलेत तर त्यामुळे प्रॉब्लेम होतात काही ठिकाणी स्पीड ब्रेकरच नसल्यामुळे ॲक्सिडेंटही होतात तर आणि गावा खेड्यामध्ये जर जायचं झालं तर अजूनही रस्ते भरपूर ठिकाणी खराब आहेत तर ती सुधारली पाहिजे असं मला वाटतं आणि ते या वाह जे रस्ते खराब आहे त्यामुळे वाहतूक कोंडी पण होते सर्वांना लेट पण होतं म्हणजे जिथे अर्ध्या तासात पोहचला पाहिजे माणूस तिथे जवळ जवळ एक ते दीड तास लागतो काही काही ठिकाणी तर भयंकर वेळ लागतो एवढे रस्ते खराब आहेत